मराठी भाषा आहे ही माझी मातृभाषा आहे मराठी भाषा माझा सगळं काही मी मनातल्या गोष्टी शेअर करू शकतो कसं आहे ना एखादी व्यक्ती जर आपल्याचा जवळ आला तो जर व्यक्ती हिंदी असला आणि आपण जर त्याला हिंदीमध्ये एखादी गोष्ट समजून सांगतो म्हटलं तर मी बरोबर एक्सप्लेन नाही करू शकत त्याच्यामुळे जे गोष्ट आहे ती मी मराठीमध्ये एक्सप्लेन करू शकतो मला असं वाटते की मराठी भाषेवर आणि आपली जी मातृभाषा आहे त्याच्यावर सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे आणि त्याबद्दल आपुलकीची भावना आहे बा आजकाल लोकांना असं वाटते की इंग्लिश भाषा शिकणे खूप इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट तर आहे पण सोबतच आपल्या मातृभाषेला जपलं पाहिजे मातृभाषा जपलं नाही तर कसं होईन पुढील जे म्हणजे हे राहील तर कुठेतरी आपली मातृभाषा लुपित होऊन जाईन मग असं जर झालं तर मग आपण ते गोष्ट बोलू ना नाही शकत काही नाही शकत त मग कसं काय करायचं आजकाल मराठीमध्ये बोलता बोलता काही काही शब्द इंग्लिशचे येऊन जातात तर इंग्लिशची कसे काय येऊन जातात हे गोष्ट कसे काय होते तर आपल्यावर कुठे ना कुठे इंग्लिशचे जास्त प्रमाण झालं आहे आजकाल मुलांना कॉन्वेंटमध्ये टाकले जाते विनाकारण कॉनवेटमध्ये टाकून पैसे खर्च करते कशासाठी की ते ते इंग्लिशमध्ये बोलत आणि इंग्लिशमध्ये बोलले तर समाजामध्ये त्याची मजे जे हे आहे ते गर्वाने म्हटलं चल की हां ए माझ्या पोराला इंग्लिश येत हे येते पण पण असं काही नाही इतकं मरा मराठी माणूस मराठीतून बोलला ना तर तितकी आपली मातृभाषा कुठंतरी जपण्याचं त्याचा हेतू राहील